नमस्कार सर मी ॲमेझॉनमधून बोलतोय शुभम दामोदर बोलतायत का हा सर मी आपलं जे पार्सल तुम्ही आम्ही तुम्ही जे लॅपटॉप ऑर्डर केले होते सर डेलचं लॅपटॉप ऑर्डर केलं होतं सर तर तुम्ही जो ॲड्रेस दिला होता तो मेनशन केल्याप्रमाणे सर मी आपलं शरद विद्या शरद विद्यालय हे जे सर कला विद्यालय त्याच्या हा सर तर त्याच्याजवळ जे तुमचं ॲड्रेस दिलेला होता सर तुमच्या घरासमोर मी उभा होतो पण सर घर तर लॉक दिसतंय सर

अच्छा तर नवीन ॲड्रेस सर तुम्ही सांगू शकता मी येऊन जाईल सर तिथे आर कॉलनी अच्छा ठीक आहे सर मी तिथे येऊन सर तुम्हाला कॉल करतो थोडं कोओपरेट करा सर हलो सर म्हटलं एकदा परत तुमचा ॲड्रेस सांगू शकता का म्हणजे प्रॉपर प्रॉपर आपल्याला म्हणजे समजा आता मी शरद कला महाविद्यालया ज जवळ आहे तर मला प्रॉपरली कसं यावं लागेल सर तिकडं नाही सर मी थोडा नवीन आहे ह्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे सध्या सध्या मी आता चिखली रोडला आहे समजा हाजी मलंगजवळ अच्छा म्हणजे म्हणजे मला हाजी मलंगजवळून सर किती समोर किती यावं लागेल काही काही लँडमार्क वगैरे सांगा ना म्हणजे मी टर्न वगैरे कुठून घ्यायचा काही ओके सर

ओके ओके चालेल सर चालेल चालेल सर चालेल मी या येतो आणि तुम्ही थोडं कोओपरेट करा सर